मला बॅडमिंटन खेळ खूप आवडतो बॅटमिंटन खेळल्याशिवाय माझा दिवसच जात नाही मी रोज बॅडमिंटन खेळतो माझ्यासोबत माझा एक मित्र अतिशय उत्कृष्ट बॅडमिंटन खेळतो त्याला त्याचा खेळ बघून मला बॅडमिंटन आवडायला लागला त्याने मला बॅडमिंटन चांगले कसे खेळायचे हे शिकवले त्याच्यासोबत खेळून माझा खेळ खूप सुधरायला लागायचा बॅडमिंटनमध्ये सिंगल्स मेन वुमन डबल्स मेन वुमन आणि डबल्स मिक्स खेळ खेळ खेळायला जातो बॅडमिंटन हा एकदम फास्ट गेम आहे आपलं एकदम फास्ट रिॲक्शन डिसिजन घ्यावे लागतात शटल उचलून सर्व करताना एवढा वेळ दुसऱ्या एवढ्या वेळात दुसरा शटल हिट करण्याचा एवढा वेळच असतो तेवढ्या वेळात आपल्याला नवीन नवीन स्ट्रॅटर्जी विचार करून खेळावे लागतात म्हणून मला हा खेळ खूप आवडतो मी नवीन असल्यामुळे माझा मित्र मला बॅडमिंटनमध्ये कोणते रॅकेट चांगले असतात स्ट्रॅटर्जी फुटवर्क हे सगळे सांगायचा आणि मला शिकवायचा मला मॅचेस खेळायसाठी तो प्रोत्साहित करायचा रोज संध्याकाळी मी आणि माझा मित्र बॅडमिंटन खेळतो पहिले खूप पहिले खूप मी बॅडमिंटनमध्ये मला तो सारखं हरवायचा कारण मी तेव्हा नवीन होतो आता मी त्याला हरवायला लागलो कारण तेव्हा मला हळूहळू बॅडमिंटनमध्ये कसं चांगलं शि शि खेळायचं हे शिकवत असायचा चांगला फुटवर्क कोणतं कोणतं शॉर्ट्स हे स खेळा चांगले असतात कोणत्या वेळी खेळायचं हे शिकवायचा परत तो माझ्यासोबत वेगवेगळ्या मोड वेगवेगळ्या खे खेळात खेळा खेळायचा माझी साथ द्यायचा मला बॅटमिंटन बॅटमिंटनमध्ये डबल्सोबत डबल्समध्ये खेळायचा परत सिंगल्समध्ये माझ्या अपोजिट खेळायचा बॅटमिंटन हा त्याच्यामुळे मी खेळायला शिकायला लागलो आणि मला त्याच्यामुळे खूप आवडायला लागला हा खेळ आणि माझा न आवडता खेळ आहे बॉक्सिंग कारण बॉक्सिंगमध्ये आपला तोंड हात पाय वगैरे फ्रॅक्चर होण्याचे खूप संभावना आहेत एक दोन मॅचमध्येच आपले नाक वगैरे फुट नाक डोळे हनुवटी चेहरा पूर्ण खराब होऊ शकतो आणि एम एम एम ए फाईट्समध्ये तर पाय आणि जॉईंट्स वगैरे तुटायची संभावना असते त्यामध्ये खूप असं रिस्क असतो म्हणून मला बॉक्सिंग नाही आवडत